राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेमध्ये मराठी भाषा हा खूप महत्वाची भाषा आहे व प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा चा उप हे केला जातो प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा बोलतात मी ठाणे जिल्ह्यात राहते ठाणे जिल्हा म्हटलं की महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात महाराष्ट्रात मराठी भाषेचाच उपयोग केला जातो मराठी म्हणजे सर्वस्व व मराठी भाषेला जपलं पाहिजे आता कोणी मराठी वापरत बोलत नाही सगळ्यांना असं वाटतं की मराठी बोललं की काहीतरी होतं पण मला असं वाटतं की मराठी बोलायला पाहिजे मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी भाषा ही खूप छान आहे आणि मराठी भाषेत खूप साऱ्या कवींनी कविता लिहिलेल्या आहे मराठी पुस्तकं आलेली आहेत व खूप छान छान पुस्तकं आहेत असं की सगळ्यांनी ते वाचावे मराठी भाषा ही खूप छान आहे प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला जातो मराठी म्हटलं की मराठी भाषेचा उपयोग होतोच मराठी भाषा ही आपली आहे म्हणून मराठी भाषा ही वापरलीच पाहिजे